राज्यातील शिक्षणसंस्था आता आपलं जुनं पारंपरिक रूप टाकून नवीन कात धरत आहे जो वर्षानुवर्षं ब्रिटिस ब्रिटिशर्सच्या काळापासून आपला मॅकॉले पॅटर्न चालला होता त्यातून आपली शिक्षणसंस्था आता बाहेर पडून नवीन रूप धारण करू इच्छित आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे जो आत्ता एन ई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी शासनाने आणलेली आहे त्यामध्ये आता आपले पहिली ते दहावी मग बारावी तीन वर्षांचं पदवीचं शिक्षण आणि दोन वर्षं पदव्युत्तर पद्दी पदवी हा असा वर्षानुवर्षं जो आपला टेन प्लस टू प्लस थ्री जो पॅटर्न होता तो आता बदलून कदाचित इथून पुढे शासन हे चौथी सातवी आणि दहावी बोर्डची परीक्षा न घेता जास्त करून प्रात्यक्षिकांवरती भर देऊन मुलांना शिक्षण कसं प्राप्त होईल याकडे जास्तीत जास्त कल करत आ कल त्या शासनाचा होत आहे आणि जी च तीन वर्षं पदवीका पदवी विद्यार्थी आजपर्यंत घेत होते ती आता तीन वर्षांतून बदलून चार वर्षांची करण्यात आलेली आहे ज्यात चौथ्या वर्षी

ते शिकून तुम्ही समाज उपयोगी किंवा काही गोष्टी बनवण्यात काही उपकरणं बनवण्यात त्याचा कसा वापर कराल ह्याच्याकडे आता एकूणच पूर्ण शिक्षणाचा कल दिसत आहे तर अशा प्रकारे हा बदल अत्यंत स्तुत्य आहे